हा सर मी समादान पाटील बोलतो आहे सर मी काल एक ऑनलाईन ड्रेस मागवलेला तो निळ्या कलरचा ड्रेस मागवलेला आणि चुकून तो लाल कलरचा ड्रेस आला आहे सर हां सर सर मला तो परत करायचा आहे तर त्यासाठी काय प्रोसेस आहे ओके सर ॲप ओपन केली पुढे कॅन्सल ऑर्डर का हां ठीक आहे सर

कधी येतील ते न्यायला ड्रेस ह्या आठवड्यात का बरं बरं ठीक आहे सर

सर परत मला तो निळ्या रंगाचा ड्रेस कसा मिळेल हां सर सर मग हे पेमेंट माघारी कधी मिळेल मला हा सर सर त्यासाठी काही प्रोसेस पेमेंट माघारी मिळवण्यासाठी कॅन्सल करतो सर कॅन्सल करतो ऑर्डर

कॅशमध्ये मिळेल का ऑनलाईन मिळेल सर बरं ठीक आहे सर

ठीक आहे सर मी ऑर्डर कॅन्सल करतो मग ते लवकरात लवकर मला बदलून मिळेल अशी आशा करतो सर

हां चालेल सर थँक्यू थँक्यू सर हां थँक्यू सर